हॅ आहो काका तुमच्या दुकानातून मी एक महिन्याच्या पाठीमागे खिडक्यांसाठी पडदे घेतले दरवाज्यासाठी आणि ते धुतल्यानंतर तेचा कलर पण गेला आणि मग धुतल्यावर ते फिसकल्यावाणी पण झाले तर चांगल्या क्वालिटीची मी म्हणून पडदे घेतले पण तेची अशी तऱ्हा झाल्या मग आम्हाला दुसरे चांगले पडदे मिळतील का ते मी आम्ही एवढं पैसे देऊन पण असले पडदे तुम्ही का दिलं आम्ही कसे घ्यायचे तुमच्या दुकानातून पडदे आम्हाला चांगले क्वालिटीचे पडदे दाखवा जेणेकरून आमचं खराब होऊ नयेत ते पडदे जास्त दिवस टिकतील कलरपण जाणार नाही असले पडदे आम्हाला प्लीज द्या मग आम्ही तुम्ही कायम तुमच्याच दुकानातून पडदे घेत जाईन हे खराब पडदे लागलेत आम्हाला चालते चालते